हां हॅलो नमस्कार बोला हो हो बोला मॅडम हां कुठल्या वर्गासाठी मॅडम

नाही नाही आपण तीन नंतर आपण नर्सरी चालू करतो आफ्टर थ्री न नर्सरी चालू करतो तर तुमची मुलगी पाच वर्षाची आहे तर आपण तिला एल के जी वनला टाकू शकतो हरकत नाही म्हंजे ती एल के जी वनला किंवा जर तिचा अगोदर कुठे झालं असेल तर आपण तिला एल के जी टूला पण टाकू शकतो म्हणजे ती सहा वर्षाची झाली की आपण तिला फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिट करा करण्यासाठी काही हरकत राहणार नाही तर म्हणजे तुम तिचं काही ॲडमिशन प्रोसेससाठी हो हो त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही असं करू शकता तुम्ही तुमचा जो वेळ आता आमचा दहा ते पाचपर्यंत आम्ही आमच्या कॉलेजात असतो स्कूलात असतो तर तुम्ही येऊ शकता ती सगळी प्रोसिजर म्हणजे फॉर्म वगैरे आम्ही तुम्हाला देऊ आम्ही प्रॉस्पक्टस वगैरे देऊ सगळ्या फॅसिलिटीज तिथे आहेत त्या सगळ्या सांगू दाखवू जेही आता मला माहिती आहे की मुली म्हटलं ती तुम्हाला तो कन्सर्न असणारच त्या कन्सर्न संदर्भातही आम्ही सविस्तर तुम्हाला माहिती देऊ तुमचे जेही प्रश्न असतील म्हणजे तुम्ही आताही फोनवर विचार शकता तुम्ही प्र ह आम्ही तीस विद्यार्थी एका वर्गात ठेवतो मॅडम म्हणजे म्हणजे ह तीस तीसचा म्हणजे जरी आम्हाला शिक्षक जास्त वाढवावे लागले तरी हरकत नाही आम्हाला पण आम्ही तीस तीसचाच एक गट ठेवतो आम्ही एका वर्गात पन्नास पन्नास

हो हो ती ती आता म्हणजे आता ती पद्धतच झाली आहे की काय होतं की एका वर्गामध्ये म्हणजे एक टीचर त्याला एक असिस्टंट आणि तीन वर्ग मिळून म्हणजे आता तुमची मुलगी एल के जी टूला आहे त्या म्हणजे एल के जी टूचे जर चार वर्ग असतील तर त्या चार वर्गाला मिळून एक हेल्पर म्हणजे असिस्टंट टीचर वेगळी आणि एका क्लासरूमसाठी दोन टीचर नाही हेल्प बघा मॅडम आम्ही असिस्टंट टीचर तर ऑलरेडी ठेवलेलं आहेत ना बघा हेल्पर म्हणजे कसं की आता लहान लहान मुलांना वॉशरूमला जायचं आहे किंवा आणखी कुठला त्यांच्या समस्या आहे तर त्या समस्या चारही वर्गात एकाच वेळेस येण्याची श एकाच वेळेस येण्याची शक्यताच नाही

हं हं हं हां तर त्याच्या संदर्भात तुम्ही निश्चिंत रहा त्याच्या संदर्भात मग बाकीचे जे टीचर्स वगैरे लोक आहेत ते पण त्यांना मदत करतात म्हणजे ती काही अडचण होत नाही म्हणजे आपण जो हेल्पर आहेत याच्यासाठी जो तुम्ही वर ही जी गोष्ट म्हणता आहेत ना रिसेस टाईममध्ये असेल किंवा लंच ब्रेकमध्ये असेल तर त्याची त्याची व्यवस्था वेगळी पण जे एखाद्या क्लासच्या दरम्यानची जी गोष्ट आहे त्या दरम्यानच्या गोष्टीसाठी आम्ही बोलतो आहे ते सांगतो आहे तुम्ही इथे आला तर तुम्हाला सविस्तर माहिती मिळूनचं जाईल आम्ही जे काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कसं आहे आम आमच्या आमची शाळा मुलीं खास करून मुलींबद्दल मुलीं का आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे मुलींलाच आम्ही थोडीशी वेगळी ट्रीटमेंट देतोच पण आम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांकडे ॲज अ इंडिविज्यअल आयडेंटिटी म्हणून बघतो म्हणजे त्याच्यामध्ये जो काही एक प्रत्यक्ष एखादा म्हणजे प्रत्येकाला एक वेगळी ट्रीटमेंट मिळेल तुम्ही इथे या तुम्हाला आम्ही सविस्तर त्याच्यावर माहिती देऊ तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता म्हणजे आमची स्वतःची बस नाही नाही आम्ही मॅडम बघा आम्ही ज्या पद्धतीने मुला म्हणजे टीचर्सला किंवा असिस्टंट टीचर असो यांना ज्या पद्धतीने ट्रेनिंग देतो तसं लहान मुलांशी कसं वागावं कसं बोलावं त्यांच्यावर सकारात्मक कसे प्रभाव पडतील याच्यासाठी आम्ही आमच्या जे हेल्पर्स आहेत त्यांना पण वेग वेग वेगळं वेगळं मार्गदर्शन करत राहतो त्यांना छोटे मोठे ट्रेनिंग सेशन्स पण देत राहतो कारण शेवटी काय आहे लहान मुलांवर संस्कार होणे खूप गरजेचं असतं त्यामुळे आम्ही तो हां तो प्रयत्न करतो बघा आता जरी उन्हाळ्याचा वेळ असला तरी तुम्ही अकरा ते पाचच्या दरम्यान आम्ही मॅक्झिमम स्टाफ इथेच असतो तुम्ही आम्हाला कधी पण म्हणजे सगळे उपलब्ध आहेत हा माझा नंबर आहे मला फोन करा किंवा आणखी तुम्हाला कुठे जर म्हणजे तुम्हाला जर तुमची आव म्हणजे हरकत नसेल तर मी तुम्हाला आणखीही नंबर पाठवत तर मी उपलब्ध नसेल तर आ आणखी कोणी लोकांनी कोणी तुम्हाला त्या परिसरातली माहिती देऊन देईल तुम्ही आम्हाला फोन फोन केलं धन्यवाद ठीक आहे मॅडम